हा स्वरूपा मॅडम आहेत का हा मॅडम म्हटलं मी बुलढाण्याला आलेलो आहे आता हो मी नागपूरहून बुलढाण्याला आलेलो आहे तर मला एक सांगा तुम्ही की तुमच्याकडं महाराष्ट्रीयनमध्ये काय काय खाण्यामध्ये आहे हं हं हं हो हो हो बरं बरं बरं बरं बरं हां हां नाही माझ्याकडे काय आहे माहिती आहे का सध्या मी मिटिंग घेऊन राहिलो ना याची कामगार विभागाची कामगार विभागाची मिटिंग घेऊन राहिलो त्यासाठी मला ऑर्डर करायची आहे तुमच्याकडं बरोबर आहे हां हां हां मला म्हणजे दहा बाया आहेत आणि दहा माणसं आहेत त्याच्यासाठी तुमच्याकडं अव्हेलेबल काय काय आहे प पदार्थ खाण्यासाठी

पाववडा आहे अजून

अच्छा अच्छा अच्छा अच्छा हां एकदम महाराष्ट्रीयन हां ते कसं ए ताजे वगैरे आहेत ना चांगले आहेत ना कारण कसं आपल्याला आपण जे हां आपण जी मिटिंग घेऊन राहिलो का नाही ज्या बायांची ते ते म्हणजे ओरिजनल कामगार लोक ए त्यांना महाराष्ट्रीयन भजी अ भजी वडे नाश्त्यामध्ये तेच पाहिजे त्यांना हं मी तुम्हाला ऑर्डर करीन आता ठीक आहे हो हो हो हो